खरंच हल्लीची मुलं खूप कमी वाचत आहे असं मला वाटत आहे तर तसं का वाटत आहे कारण की बघायला झालंच तर आता जे अँड्रॉईड मोबाईल्स आहे किंवा स्मार्टफोन्स आहेत हे अगदी लहाणांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांकडेच पाहायला मिळतात आणि त्यामधून जो सुसंवाद साधला जातो आहे तो सुसंवाद साधला जातच आहे परंतु वाचन संस्कृती कुठे कमी पडाय लागली का अशी एक शंका मला वाटते तसेच वाचत नाहीतच आहे कारण की वाचनाला प्रवृत्त करावं लागत आहे वाचन करा म्हणून असं म्हणावं लागत आहे कारण सोशल मीडिया जे आलेलं आहे त्या सोशल मीडियावरती येणारे रील्स आणि त्यातलं मनोरंजन हे सध्याच्या पिढीला कुठेतरी वाचनापासून दूर नेत आहे असं मला वाटतं तर असं मला का वाटत आहे कारण की ते मोबाईलचाच वापर मोबाईलच्याच संगतीमध्ये असल्यामुळे आणि संगतीत राहिल्यामुळे कुठेतरी वाचन हे दूरच झालेलं आहे मनोरंजन यालाच प्रथ प्राथमिक स्थान दिलं जात आहे त्यामुळे वाचनाला दुय्यम स्थान दिलं जात आहे आणि मोबाईल आणि नेट सर्फिंग याला जास्तीत जास्त प्राधान्य दिलं जात आहे आणि त्या नेट सर्फिंगमध्ये मग वाचलं जातंच तर काय जातंच फक्तच ते स्टेटस त्याच्यावर आलेले थोडीफार माहिती आणि त्या अपुऱ्या माहिती आणि त्या अपुरी माहितीच फक्त वाचन केली जाते मुळात म्हणजे वाचन करणं हे खूप गरजेचं आहे आणि वाचनाची आवड देखील निर्माण होणं गरजेचं आहे त्यासाठी मुलांना लहानपणापासूनच वाचन आणि वाचनासाठी वेळ देणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं